तर मी वेदांग कुडतरकर मी एक कोकणी माणूस आहे माझ्या जीवनात प्रत्येकच कोकणी माणसासारखाच माझ्यासाठी शुभप्रसंग म्हणजे गणेश चतुर्थी आहे गणपती घरात आणायच्या आधी आम्ही खूप सारी तयारी करतो त्याच्यात सर्वप्रथम म्हणजे आधी दहा दिवस आधी आम्ही सर्व घर बीर सगळं झाडतो काहीच जळमटं धूळ बीळ काय असेल सगळं साफ करतो लादी पुसून ठेवतो कलर काढायचा आहे तर कलर काढून ठेवतो चतुर्थीच्या महा माटी असेल तर ती सुताराकडून व्यवस्थित करून आणतो पाट व्यवस्थित करून आणतो त्याचप्रकारे कलर मारून झाल्यानंतर पताके लावतो घरात रा रांगोळ्या वगैरे काढतो चतुर्थीची सकाळची सुरुवात असते ज्यावेळी गणपती आणायचा असतो त्यावेळी आम्ही सकाळीच लवकर उठून सगळी साफसफाई करून देवपूजा करून ठेवतो म्हणजे कसं पुढे गेलो मग पुढे जाऊन गमपती घरी बिरी आणला की सर्वप्रथम त्याला अगरबत्ती दिवा लावून त्याला आधी खाली बसवतो मग देवाकडची जागा सगळी प् ज जवळजवळ सगळी साफ करून देवाला जेवढा पाट पाट बसणार जेवढी जागा लागणार समई ठेवून फळं ठेवून माटीवरची कवंडाळं वगैरे सगळं बांधून जेवढी जागा राहील त्या जागे जागेत मग गणपतीला ठेवून तिकडून आमची गने गणेश चतुर्थीची सुरवात होते मग गणपतीची पूजा होते